माझ्या घरासमोर भरपूर झाडे आहे आणि घरासमोर माझ्या कुंड्या वॉल कंपाऊंडजवळ कुंड्या लावलेल्या आहेत त्या कुंड्यामध्ये मी गुलाबाचे झाडं शेवंतीचे झाडं पुन्हा फ्रूटचे पण झाडं आहे माझ्या घराच्या बाजूनी आणि वॉल कम्पाऊंडवर मी पूर्ण सजवून ठेवलेले झाडं आहे शेवंतीचे झाड आहे गुलाबाचे झाड आहे मनी प्लांटचं झाड आहे पुन्हा तुरीचं झाड मी बाहेर लावून ठेवलेलं आहे फुलांची झाडं आहे मोगऱ्याचं झाड आहे नारळाचं पण झाड मी लावून ठेवलेलं आहे बाहेर पण पूर्ण गुलाबाची झाडं आहे माझ्या घरी पुन्हा